मराठी भाषा मराठी भाषा म्हटलं की आपली मराठी भाषा अशी आहे की ती एका गावापासून किंवा एका शहरापासून असं आपण थोडं किलोमीटर गेलो की ती भाषा बदलते आपण म्हणतो की त्याच्यातले काही शब्द बदलतात अशी अगदी अद्भूत आपली मराठी भाषा आहे आणि मराठी भाषेतून कमी शब्दामधे आपण एखाद्या शब्दामधे आपण खूप मोठी गोष्ट सांगून जातो किंवा आपल्याकडेच एक सुंदर प्रकार आहे तो म्हणजे म्हणी म्हणजे आपली एखाद्या वेळेस नाचक्की झाली तर आपण एक फक्त एखादी लाईन म्हणतो की अडला हरी गाढवाचे पाय धरी ह्याच्यावरून तुमची साधारण तुम्हाला काय म्हणायचं आहे ही परिस्थिती काय आहे तेवढ्या म्हणीवरून तुम्ही ती गोष्ट सांगू शकता असं सुंदर प्रकार आहे हा मराठी भाषेचा आणि मराठी भाषा म्हटली आणि ती सुधारायचं म्हटलं की आपल्याकडे खूप मोठे दिग्गज होऊन गेलेत जसे की कवी कुसुमाग्रज आहेत पु ल देशपांडे आहेत व पु काळे आहेत त्यांची अनेक साहित्य आणि त्यांच्या कलाकृती आज अवेलेबल आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला म्हणजे मराठी सुधारायची असेल तर हे सगळे यांची पुस्तकं आपण वाचली पाहिजेत असं म्हटलं जातं तर कणा हे कुसुमाग्रजांची खूप सुंदर कविता आहे ती तुम्हाला उभारी उभारी देण्यासाठी खूप म महत्त्वाची आहे त्याच्यात जी लास्ट लाईन आहे ती सतत कानावर पडते की फक्त लढ म्हणा ही खूप म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला खूप काही देऊन जाते ऊर्जा देऊन जाते तसंच व पु काळेंचं आणि पु ल देशपांड्यांचं जे लिखाण आहे त्यांचं जे साहित्य आहे जसं की वपुर्झा आहे व पु काळ्यांचं पार्टनर आहे दोस्त आहे आणि पु ल देष्टा देशपांडे यांचं असा मी असामी आहे बटाट्याची चाळ आहे तर हे जे साहित्य आहे ते तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवून जातं तर असं म्हणजे मराठी भाषा ही खूप सुंदर तुमच्या कलाकृती आणि तुमचे जे भावभावना आहेत ते तुम्हाला एक्सप्रेस करायला खूप छान प्रकारे मांडता येतं तुम्हाला मराठी भाषेत असं मला वाटतं